तर बघायला गेलं तर भारतभरात प्रत्येक राज्याच्या अशा अनेक फेमस नृत्यशैली आहेत आपल्या भारतामध्ये असे भारताच्या बाहेर सुद्धा आपल्या नृत्यशैली खूप अशा लोकप्रिय आहेत त्यातल्या मला आवडणाऱ्या नृत्यशैली त्यातल्या तीन प्रकार आहेत जे मला खूप आवडतात तर पहिलं आहे भरतनाट्यम दुसरं आहे कथ्थक आणि तिसरं गरबा तर भरतनाट्यम हे तमिलनाडू राज्यातलं लोकप्रिय नृत्य आहे कथ्थक हे उत्तर प्रदेश ह्या राज्यातलं लोकप्रिय नृत्य आहे आणि गरबा हे गुजरात ह्या राज्यातलं लोकप्रिय नृत्य आहे तर गरबा बऱ्यापैकी आपण सगळेच करतो माझे मित्र तर गरबा हे नृत्य मला नवरात्रीमध्ये करायला जास्त आवडतं कुठे मित्रांसोबत बाहेर जाऊन देवीच्या कुठे फेमस ठिकाणी जाऊन आपण गरबा करणं सगळ्यांसोबत एकत्र गरबा करणं हे मला खूप आवडतं आणि त्याच्या गाण्या त्याच्या गाण्यांवर ते खूप असं छान आहे हे नृत्यशैली कारण आपण पूर्ण सगळ्या लोकांसोबत हे नृत्य करतो करताना खूप मजा येते गाण्या तर त्या प्रकाराची गाणी पण खूप छान लागतात तर हे एक नृत्य आहे भरतनाट्यम आणि कथ्थक ह्या अशा दोन नृत्यशैल्या आहेत ज्या मी लहानपणी शाळेत असताना करायचे म्हणजे पाचवी सहावीत असताना मी हे नृत्यशैली माझ्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता तेव्हा मी हे नृत्य केलं होतं आणि कॉलेजमध्ये आले तेव्हा सुद्धा हे नृत्य मी करते ह्या नृत्याच्या भा भरतनाट्यम हे खूप भावं शैल नृत्य आहे हे तमिलनाडूमधील राज्यातलं आहे हे नृत्य करताना मला खूप आनंद मिळतो आणि हे नृत्य च्या आईला